आकांक्षा सेंटरवर आज आमच्या पेपरमध्ये एक प्रॅम्प्लेट आलं आहे तर आम्हालाही जरा ट्रीप काढायची होती तर म्हटलं तुम्हाला फोन करून विचारावं आम्हाला ॲक्च्युली मसुरी आणि नैनीताल अशी ट्रीप करायची आहे ॲक्च्युली आम्ही चौघं जण आहोत मी माझी मिस्टर आणि माझी दोन मुलं हां माझे मिस्टरांचं वय आहे साठ माझं पंचावन्न एक मुलगा माझा सहा वर्षाचा आहे आणि एक मुलगा आहे बारा वर्षाचा असे आम्ही चौघं जण जाणार आहोत नाही नाही सध्या तरी नाही आहे हो आम्ही काश्मीर आणि वैष्णोदेवीला गेलो होतो ती ही ट्रिप आमची फार छान झाली होती अच्छा पण मग हे मला सांगा तुम्ही की पॅकेज म्हणजे तुम्ही इकडून पूर्ण व्यवस्था तुमची असेल ना अच्छा आणि ही किती दिवसाची असेल कारण आम्हाला आहे ना आठ पंधरा दिवसाच्या वर मात्र जास्ती नाही आहे वेळ त्यामुळे पं आठ ते पंधरा दिवस या न पिरेडमध्ये जर असेल तर सांगा ना प्लीज बरं आणि दिवाळीची सुट्टी आहे ना दिवाळीच्या सुट्टीमध्ये जाण्याचा विचार करतो आहे हो हो ओके बरोबर आहे तुम्ही एक लाखाचं पॅकेज सांगितलंत काही दिवाळीचं डिस्काउंट वगैरे मिळेल का ओके ओके आणि हा जो आपला प्लॅन असेल म्हणजे आठ दिवसाचा म्हणा दहा दिवसाचा त्या पूर्ण रूपरेखा तुम्ही पाठवणार आहात असं म्हणता आहे ना ओके बरं मला एक गोष्ट सांगा की जेवणाचं काय वेजिटेरियन आहे की म्हणजे आम्ही वेजिटेरियन आहोत म्हणून मी विचारते आहे

चालेल चालेल चालेल बघते मी आता दिवाळीत जायचं आहे त्यामुळे आमचं एकदा फिक्स झालं सगळ्यांचं बोलणं झालं की मी तुम्हाला फोन करेन आणि त्याच्याबरोबर जे काही ॲडव्हान्स जे काय आहे त्या प्रो सगळ्या प्रोसिजर्स आपण पूर्ण करूयात हरकत नाही हरकत नाही हरकत धन्यवाद धन्यवाद